मी लहानपणापासून मराठी भाषा शिकलो त्याच्यामुळे मला मराठी बोलण्यामध्ये व समजण्यामध्ये सोपं जाते आणि जर बाहेरचे जे राहतात ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना मराठी बोलण्यामध्ये खूप अवघड जातात कारण की मराठी भाषा ही खूप कठीण आहे कारण तिचे ऱ्हस्व दीर्घ हे बोलण्यात आणि लिहिण्यात खूप अवघड वाटते महाराष्ट्रातले जेवढे पण राहतात